हॅलो नमस्कार सर बी एस एन ल कस्टमर केअर बोलताय ना सर मी रमाकांत चौहान बोलते आणि मागील पाच वर्षापासून मी तुमच्या बी एस एन एलचा कस्टमर आहे सर सर मागील चोवीस तासापासून मोबाईलमध्ये नेटवर्कच नाही आहे सर जवळपास नेटवर्क म्हणतो की म्हणजे नेटवर्क पण खूप कमी आहे कॉलिंगचं खूप अळक अडकत अडकत आवाज येतो आणि डेटा पण बिलकुल चालतच नाही अच्छा माझा नंबर का घ्या ना हा नाईन फोर टू झिरो टू झिरो सेवेन नाईन सर सेवन नाईन हां सेवन नाईन फायव फोर ओके हां सर हाच माझा नंबर आहे आता हां सर याच्यावर मी तीन महिन्याचा रिचार्ज केलेला होता सर्व सुरू आहे पण डेटासुद्धा दाखवतो पण नेट चालतच नाही सर बिलकुल बहुतेक काहीतरी वायरिंगचा प्रॉब्लेम झाला असेल आपल्या एरियामध्ये पण सर हा वारंवारचाच प्रॉब्लेम आहे आणि आता आम्ही पाहा तुमचे जेन्युअिन कस्टमर आहो आणि बी एस एन एलवर विश्वास ठेवून आम्ही एवढं सगळं ते सिम यूज करतो त्याला पोर्ट करत नाही आणि रिचार्ज आम्ही तर पे करतो ना मग पे केल्याच्यानंतर त्याचं जर आऊटकम आम्हाला मिळत नसेल तर मग त्याला काय अर्थ आहे ठीक आहे ना हां ह्यावर विचार करा ओके हा स सर हा माझा त तिसरा कॉल आहे सर क कस्टमर केअरला मी तुम्ही तिकीट रेस करता असं म्हणता पण ठीक आहे तिकीट रेस करा पण याच्यावर आमचं समाधान झालं पाहिजे त्याची मला आशीरुटी द्या अच्छा ओके

ओके ओके सर ठीक आहे ठीक आहे सर मी चोवीस तास वाट बघतो आणखी पण जर वाट नाही मग मग ते माझी जर प्रॉब्लेम रिसॉल्व नाही झाली तर मग आम्हाला सर मग विचार करावं लागेल की आम्ही तुमचे कस्टमर राहू किंवा नाही राहू धन्यवाद सर ठीक आहे